एक ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी माझा जन्मदिवस सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याऐंशी हा माझ्या बायकोचा जन्मदिवस तेरा नोहेंबर एक दोन हजार सोळा हा माझ्या मुलाचा जन्मदिवस पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्न हा माझ्या वडिलांचा जन्मदिवस पंचवीस मे एकोणीसशे त्रेसष्ट हा माझ्या आईचा जन्मदिवस